हॅलो हां सर माझा ग्रॅज्युएशन झालेलं आहे तर तुम्ही मला सजेस्ट करू शकता का मला जॉबसाठी माझा कम्प्युटर सायन्समध्ये झालेलं आहे

नागपूर जिल्ह्यामध्ये मला एटी पर्सेंट होते

आय टी पार्क हो अंबाझरीमध्ये

मग आम्ही अप्लाय करून तिथे तर पेमेंट किती राहणार कोणत्या पोस्टसाठी अप्लाय करायचं

चाळीसच्या जवळ आणि आम् जास्त पाहिजे तर मग कुठे ट्राय करायचं चालेल ही पॅकेज जास्त असते तरी किती तर मग आपण कोणत्या पोस्टसाठी अप्लाय करायचे आहे तिथे

गुरुनानक

ठीक आहे हो हो सर